हॅलो सुदर्शना मोटर्समधून बोलत आहे बोला मॅम सेकंड हॅन्ड कार तर मला सांगू शकता मॅम तुमचा बजेट काय आहे साडे पाच लाख तर मॅडम सेकंड हॅन्ड कशाला घेत आहे आमच्याकडे बजेटमध्ये तुम्हाला नवीन कार मिळेल इथे मी तुम्हाला

रेनॉल्टचे डस्टर तर मॅम हे मी बघतो इथे जशी आता रेनॉल्टची प्राईझ इथे बारा ते पंधरा लाखापर्यंत आहे नवीनची तर इथे माझ्याकडे दोन हजार वीसचा मॉडेल आहे एक तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सात लाखापर्यंत मिळेल हो पण ते ती आता दोन हजार एकवीस म्हटलं तर तो त्याची प्राईझ थोडी जास्त जाईल ते तुम्हाला साडेआठ ते नऊ लाखापर्यंत मिळेल हो मॅम पण ते कसे या तुम्हाला ह्या प्राईझवर डिस्काउंट मिळेल पण जो प्राईझ आहे शोरूम शोरूम प्राईझ त्याचा हिशोबाने ते कमी करून तुम्हाला मिळाले पण मॅम आमच्याकडे आणखीन मोडल्स आहेत जे तुम्हाला कंफर्टेबल आणि बजेटमध्ये पडेल बघा तर आमच्याकडे मारुतीची आहे टाटाची आहे तर रेनॉल्टची तर आहेच डॅटसन आहे सुझुकी आणि हुंडाईची आहे तर तुम्ही जो बजेट म्हटलं आहे हुंडाईचा तर आमच्याकडे हुंडाईचा आय ट्वेंटी आहे जो तुम्हाला हा तर तो तुम्हाला कार तुम्हाला सेकंड हॅन्ड घ्यायची गरज नाही पडणार कारण की हीच कार तुम्हाला सहा लाखापर्यंत इथे शोरूम प्राईझमध्ये नवीनच मिळेल इथं हा आणि आमच्याकडे हा तर जर तुम्ही ऑन कॅश घेत आहे तिकडे तर तुम्हाला ते डिस्काउंट वरही मिळेल त्याच्यामध्ये कंफर्ट आहे चांगला कंफर्ट आहे त्याचा व्यतिरिक्त आणखी आमच्याकडे एक जे कार म्हटलं तर ते सुझुकी एक्सप्रेसो आहे तर ती हा ती तुम्हाला स्वस्तातच पडेल ती तुम्हाला साडेपाच लाखात जो तुम्ही सांगितला आहे तेवढ्यातच पडेल आणि इथे जे फीचर पाहिजेत जे एका मोठ्या महागड्या कारमध्ये फीचर असतात ते सर्व फीचर तुम्हाला ह्या कारमध्ये मिळतील हा तर ह्याच्यामध्ये शॉकप सेफ्टी आणि तीन एअरबॅग त्याचा सोबत सोबत इथे टायर कॉलिटी आणि सर्व कंफर्टचा लक्ष दिलेलं आहे तर हे ह्याची वॉरंटी गॅरंटी जी आहे ती तुम्हाला तीन वर्षाची मिळेल सोबत सोबत तुम्हाला ह्याच्या सोबत पाच वर्षाचा इन्शुरन्स करून मिळेल

ठीके तुम्ही उद्याला या तुम्ही विझीट करा मी तुम्हाला कार्स दाखवून देतो जर आ तर तसे आमच्याकडे भरपूर साऱ्या मॉडल्स आहेत तर तुम्ही त्याच्यातूनही चूझ करू शकता ठीक थँक यू मॅडम